आपल्या भारतात भरपूर संस्कृती परंपरा आहेत इतर देशात देवाला धर्माला इतके मानले नाहीत परंतु आपल्या भारतात सहकुटुंब आहेत मोठ्या संत थोर पुरुष यांची जयंती पुण्यतिथी इथे साजरी करतात सगळ्या धर्माचे लोक आपल्या धार्मिक रीती जोपासतात सगळ्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन उत्साहात साजरा करतात दुर्गापूजा दिवाळी दसरा गुढीपाडवा आणि सं संक्रांत गणपती पूजा अतिशय श्रद्धाभावनेने देवीची पूजा केली जाते असा आपला भारत देश आहे